बाईक चालवताना सुरक्षितता म्हणजे आम्ही मुख्य तो पहिले हेल्मेट लागतो हेल्मेट हा डोक्यावर असलाच पाहिजे कारण हेल्मेट नसेल तर ऍक्सीडेन्ट झाल्यात मेंदूला जबरदस्त मार लागू शकतो आणि मेन म्हणजे त्याच्यामधे जॅकेट हँड ग्लोज आणि चेहऱ्यावर रुमाल पायाला ढोकरांना लागू नये म्हणून त्याचे एक वेगळे हे असतात आणि त्याचा वापर आम्ही नेहमी करतो आणि बाईक चालवतानाही नियमित स्पीडमधेच आम्ही चालवतो आणि आणि त्याच्यामधे असं आहे कि आपली ती सुरक्षा असल्यामुळे मागच्या माणसाला सुद्धा हेल्मेट आम्ही जबाबदारीने देतो त्यामुळे कुठलाही घात होऊ नये आणि जरी आम्ही सुरक्षित असलो तर आपला मागचा कोणीही मित्र सहयोगी किंवा नातेवाईक याला हेल्मेट दिल्यामुळे तो पण सुरक्षित राहतो आणि गाडीवरून पडल्यावर कुठलाही त्रास होत नाही त्याला आणि दुसरं म्हणजे कागदपत्राचं बोललं तर लाइसन आणि त्याच्यानंतर तुमचं आर सी बुक या सगळ्या गोष्टी हाताळाव्या लागतात मेन म्हणजे गाडीला दोन आरसे असणे गरजेचं आहे आरशांमुळे तुम्हाला त्या लायसेन आणि आर शी बुक इ ची जेवढी मदत होते तेवढीच त्या आरशांची मदत होते आणि सरकारी दृष्टिकोनातून आरसा लाइसन आणि गाडीचे कागदपत्र आणि गाडीची लाईट हे असणं गरजेचं आहे